हॅ हॅलो हां मी नवले सचिन बोलतो आहे हो हो अगदीच बरोबर मी एक नाटक डिरेक्टर कर डिरेक्ट करतो आहे मी त्या नाटकाचं कास्टिंग डिरेक्टर आहे तर मी जेव्हा संगमनेर मी कॉलेजमध्ये येऊन गेलो तेव्हा मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना भेटलो आणि मी विद्यार्थ्यांकडून तसेच शिक्षकांकडून प्रोफेसर्सकडून मी सी वी कलेक्ट केले म्हणजेच तुमचा रिझ्यूम बायोडोटा कलेक्ट केला तुमचा बायोडोटा मला जरा इम्प्रेस वाटला म्हणून मी तुम्हास आज कॉल केला आता माझी भेट होणं लगेचच्या लगेच शक्य नाही तर मी मी आपणास काही प्रश्न विचारू शकतो तर मला त्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकाल का तुम्हाला ॲक्टर व्हायचं आहे का जर तुम्हाला ॲक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला ॲक्टिंग क्षेत्रात काय अनुभव आहे का आत्तापर्यंत तुम्ही किती सिरियल्समध्ये काम केलेलं आहे ओके बरं तुम्हाला ॲक्टर व्हायचं आहे ॲक्टिंग क्षेत्रामध्ये तुमचा अनुभव आहे तर तुम्ही ॲक्टिंग क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम ऑडिशनला गेला असाल तेव्हा तुम्हाला ऑडिशनचा अनुभव आहे ठीक आहे तुम्ही स्ट्रगल तर बहु तुम्ही स्ट्रगल तर खूप केलेलं दिसत आहे मला ठीक आहे काही अडचण नाही तुम्हाला ॲक्टर व्हायचं या कारणाने तुमची मातृभाषा कोणती आहे मराठीच आहे ना ओके जर तुम्हाला ॲक्टर व्हायचं असेल तर तुम्ही आपल्याच भाषेमध्ये बोलू शकता का मराठी भाषेत ओके बरं ठीक आहे या आधी आपण सिरिअलमध्ये काम केलेलं आहे तुम्हाला मास्टर माइंड या नाटकामध्ये काम करण्याची जर मी तुम्हाला आज संधी दिली तर ती तुमी संधी गेन करू शकाल का ओके आता मी मुंबईमध्ये इंदिरानगर या शहरामध्ये राहातो तर इंदिरानगर या शहरामध्ये राहात असताना मला काही अनुभव आलेले आहेत तर विद्यार्थी येतात येत नाहीत ऑडिशनला तर ऑडिशनला तुम्ही आज दुपारी दोन वाजता येऊ शकाल का जर तुम्हाला ॲड्रेस सेंड केला तर तुम्ही ऑडिशनसाठी या आणि ऑडिशनला येण्या आधी तुमचा एखादा ऑडिशनचा एखादा छोटेसं क्लिप किंवा व्हिडिओ या आधीच्या अनुभवाचे काही पोर्टफोलिओ असतील तर मला तुम्ही व्हॉट्सॲपला सेंड करू शकाल का जर तुम्ही इंदिरानगरमध्ये आले तर तुमचा इथे माझा डिरेक्टर असिस्टंट डिरेक्टर गौरव गुंजाळ म्हणून आहे तर तुम्ही तिथं आल्यानंतर त्या गौरवला भेटून ऑडिशन देऊ श देऊ शकता ओके ओके हो मी तुम्हाला व्हॉटसअपलाच सेंड करतो ओके ओके चालेल ठीक आहे ठेवू मग ओके ओके ओके